हा नमस्कार अप्पा हालो हा भाऊ मी इकडे खामगावच्या बसस्टँडला आलो होतो ते बालाजी मंदिर पहायचंय की हो आपल्याला तर बरं बरं

अच्छा अच्छा बरं बरं मला एकाने सांगितलं दोन रस्ते आहे म्हणे एक आठ वाजता का काहीतरी बंद होतो म्हणे आहे अच्छा बरं बरं तर त्याला गा गाड्या आपल्या बसस्टॅण्डवरूनच भेटतील काय म्हणजे खामगाव बसस्टँड बरं बरं तर बरं आणि बुलढाण्यामध्ये कुठे उतरू समजा म्हणजे काही जयस्तंभ चौक बुलढाणा ओके ठीक आहे ठीक आहे मी आलो की कॉल करतो मग तुम्हाला ठीक आहे